नमस्कार प्राशा गॅस एजन्सी हो सर तुम्ही दिलेल्या सेवेबद्दल मला तुमचे आभार व्यक्त करायचे होते तर मी त्यासाठी तुम्हाला कॉल केलेला आहे हो सर मला तुमची सर्विस खूप आवडली की तुम्ही घरपोच सर्विस देऊन की एखादी जर व्यक्ती एकटी असेल तर त्यात जर ती मुलगी असेल किंवा बाई असेल तर त्यान्ला ते गॅस सिलेंडर जोडून पण देतात हो सर याविषयीच मी तुम्हाला कॉल केलेला आहे की मला तुमची ही सेवा खूप आवडली आहे व तुम्ही याआधीही आम्हाला मदत केली पण यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीची मदत केली यासाठी मला तुमचे आभार मानायचे होते हो सर नक्कीच तुम्ही वेळोवेळी मदत करता त्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद हो सर कधीही काही प्रॉब्लेम आला तर आम्ही बिनधास्त तुम्हाला कॉल करू हो सर पुन्हा एकदा तुमचे व तुमच्या सर्व टीमचे आभार मानते थँक्यू